हॅलो मी आत्ता कॅब बुक केली होती पण एकंदरीत वाहतुकीची परिस्थिती पाहता तुमची कॅब वेळेवर पिनपॉईंट लोकेशनवर पोचेल की नाही याची मला खात्री वाटत नाही आहे तर तुमची तुम्ही तुमची कॅप पोहचेल काय आहे तुम्हाला काय तिकडचं क ट्रपिक कशी वाटते आहे अच्छा नाहीतर मग मला पर्याय कुठून दुसरा मार्ग आहे का कुठून मी लवकर माझ्या पिनपॉईंट लोकेशनवर पोचू शकतो ते सांगा